हॅलो ही ए सिक्सची शो रूम आहे ना मी दीप्ती जोशी बोलत आहे मी दोनतीन दिवसापूर्वी तुमच्याकडून ना ए सिक्सचे ए थर्टी फोर फॉर वुमेन हे शूजची पेर खरेदी केली होती मी थोडीशी त्या दिवशी जरा गडबडीत होते त्यामुळे ना मला काही माहिती हवी होती ती मी विच विचारायचीच विसरून गेले तर तुम्ही मला थोडी मदत करू शकता का प्लीज अच्छा त्या शूजची किंमत साधारणपणे पंधरा हजार रुपये आहे तर मला त्याच्याबद्दल म्हणजे बेसिक काही गोष्टी माहिती नाही आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला फोन केला खरंतर त्याच्याबरोबर जे वॉरंटी कार्ड गॅरंटी कार्ड वगैरे मला काही दिसत नाही आहे अजून तर तुम्ही मला ते तोंडी सांगाल का म्हणजे तोंडी सांगितलं तुम्ही की मी नंतर केव्हातरी येऊन ते कार्ड तुमच्याकडून कलेक्ट करेन मला जेव्हा वेळ असेल त्यावेळेला तर ह्याची वॉरंटी ओह अच्छा असं आहे का अच्छा बरं

ओके पण ते प्रॉडक्ट तर मी नाही विकत घेतलं मला ते तुमच्या शो रूममधे मिळेल का अच्छा पण मग ऑनलाईन वगैरे मागवू शकतो का हो हो माझा हाच व्हॉट्सॲपचा नंबर आहे आता मला तुम्हाला अजून एक छोटी गोष्ट अशी विचारायची आहे की साधारणपणे म्हणजे मला असं म्हणजे मी ट्रेकिंगला खूप जाते तर मी आत्ता जे खरेदी केलेले मॉडेल मी सांगितलं शूजचं तर ते पाण्यातून चालताना किंवा खोल पाण्यात चिखलात वगैरे असं जर मी वापरलं तर त्याच्यात त्याच्यात पॉसिबल डॅमेज काय आहे आणि मी त्याची काळजी काय घेऊ हे तुम्ही मला सांगू शकाल का अच्छा अच्छा म्हणजे का हे ए थर्टी फोर चालेल की नाही मी कसं शोधायचं तुमच्या वेबसाईटवर मी जाऊन त्याचे प्रॉडक्ट डिटेल्स बघितले तर मला त्याच्यात ते कळेल अच्छा ओके ठीक आहे आणि एक शेवटचा प्रश्न हे वॉशिंग मशीनमध्ये मी जर शूज धुतले तर चालतात का अच्छा ओके ठीक आहे थँक्यू व्हेरी मच